हॅलो प्रवान्स प्रवासी एजन्सी बोलत आहात का तुम्ही मला एक कॅब बुक करायची होती आम्हाला चिखलधऱ्याला जायचं आहे तर त्यासाठी चिखलधऱ्याला जासाठी किती पैसे तुम्ही घ्याल आणि माझे सात ते आठ जण आहोत आम्ही तर त्यासाठी तुम्ही किती पैसे घ्याल आणि किती वेळ लागेल जासाठी त्याची मला तुम्ही पूर्ण माहिती द्या त्यानुसार मी पैसे जमा करून तुम्हाला देऊ शकणार